तर आपल्या खेड्यामधे लोकं बघा सगळ्या संस्कृती जपन करतात त्यामध्ये आपले ते हे बघा गावामधे उत्सव सण सगळे साजरे केले जातात तर त्यासोबत काही ठिकाणी वाद्य वाजवणे ह्या गोष्टी होतात त्यानंतर पार्टीमध्ये पार्टे करणं हे काही क मद्यपान करून नाचगाणं करतात हे सगळ्या गोष्टी आपल्या गावसाइडला चालतात तर जास्त करून बघा आपले ते गाव साइड जे मराठी माणसं त्यांच्या प परंपरेनुसार हाळदिनं गजरा उचलतींनं जेवणाच्या गोष्टी नंत त्यानंतर मद्यपान दे देणं हे एक परंपरा आहे तं आपल्या इकडं गाव साइडला आता हल्ली काही काही वेळा बघा त्यामध्ये आताम हे जे आपण जे पोपटीक शब्द आहे त्याला त्यामध्ये भाजी हे सगळं करून त्या मटकीमध्ये बुडून ते एक प्रथा आहे इकडे ती लोकं खूप खाणं पसंत करतात तर त्यासाठी लांबूनलांबून लोकं गावामध्ये येऊन या सगळ्या गोष्टी इन्जॉय करतात काही काही ठिकाणी म्हणजे म्हणजे थर्टी फर्स्ट आलं काही आलं तर स्पेशल दिवस जे असतात त्या दिवशी गावातली मुलं जे काही मंडळं असतात ती मुलं मग काय पैसे काढणार त्यामध्ये काही खाण्यापिण्याच्या गोष्टी पार्टी करतात हे चालतं म्हणजे काही गोष्टी आता बऱ्याचशा नवीन नवीन गावामध्ये होऊन राहिल्यात तर ते पहिल्यातन जसं आता जनरेशन त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी नवीन नवीन होत जातात तर हे अशी गावखेड्यातली परंपरा त्यांनी हस्तगत केलेली आहे म्हणजे ते चालू ठेवली आहे पुढे